आपल्या अमरावती जिल्ह्यात हस्तकलेसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे जसे आपण इथे जातो कुंभारवाडा इथे चांगल्या प्रकारच्या मूर्त्या बनवल्या जातात ज्या एवढ्या चांगल्या राहतात की असं वाटते या जिवंत आहेत तशा त्या आपल्यासोबत काही क्षणातच बोलणं सुरू करतील आणि राहिला संस्कृतीचा प्रश्न किंवा कार्यक्रमाचा प्रश्न तर टाऊन हॉलमध्ये चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेतले जातात ज्याचा फायदा आपल्याला आणि आपल्या येणाऱ्या पिढीला फार होतो